ऋतुराज गायकवाड हा आमच्या भागातला क्रिकेटपटू आहे जो महाराष्ट्रासाठी घरगुती क्रिकेटमध्ये आणि इंडिया प्रिमियर थोडक्यात आय पी एल चेन्नई सुपर किंग्ज उजव्या हाताने सलामीवर फलंदाज म्हणून खेळतो एकतीस जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव रोजी पुणे महाराष्ट्र येथे जन्मलेला ऋतुराज आपल्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे त्याने इंडिया ए आणि भारतीय राष्ट्रीय संघाचे विविध स्वरूपात प्रतिनिधित्त्व केले आहे त्याच्या करकिर्दीला काही महत्त्वाचा टप्पे आहेत आय पी एल कार किद कारकर्दी